फोटोग्राफीचे प्रशिक्षण वगैरे काय घेतलं नाही मी पण आजूबाजूचे जे फोटोग्राफर असतात ते कशाप्रकारे ते फोटोग्राफी करतात त्यांच्याकडून बहुतांशी गोष्टी जाणून घेणं जशाप्रकारे चांगला फोटोग्राफर होण्यासाठी तुम्हाला त्याच्यातलं फोटोग्राफीचं समोरच्या छायाचित्राचं सौंदर्य समजलं पाहिजे ते कुठल्या अँगलने घेतल्यानंतर ते कसं दिसेल कुठं चांगला फोकस होतो आहे त्याच्यामध्ये डोळे वगैरे नीट येत आहेत का समोरच्याचे जर एखादं नैसर्गिक चित्र घेतो तर त्याच्यामध्ये कुठं सावली पडते कुठं प्रकाश आहे त्या दोन्हींचा ताळमेळ बसणं गरजेचा आहे त्याचबरोबर तुम्ही जो ज्या कॅमेऱ्यातून तुम्ही फोटो काढत आहे किंवा मोबाईलमधून फोटो काढत आहे तर त्याच्यामधल्या सेटिंग्स खूप महत्त्वाच्या असतात ज्याच्यामध्ये वाईट बॅलन्स असेल आपर्चल असंल ऑटो फोकस असतील ह्या भरपूरशा सेटिंगचा अनुभव त्यामध्ये घ्यावा लागतो मायक्रो मोडमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या छोट्याशा सूक्ष्म जीवाचा ज्यावेळेस फोटोग्राफी घ्यायची आहे त्यावेळेस पुरेसा उजेड त्याच्यावरती पडला पाहिजे किंवा एखाद्या दव बिंदूचा जरी तुम्हाला फोटो काढायचा झाला तर त्यामध्ये खूपसा कसब लागतो या गोष्टी मी हळूहळू शिकलो आहे आणि शिकत राहणार आहे माझं प्रेरणास्थान म्हणायला गेलं तर ते विकास गोडके